संधाई म्हणजे आठवडी बाजार आमच्या इकडे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो प्रामुख्याने भाज्या फळे मासे शेतीची अवजारे बीडाची भांडी मातीची भांडी वेताच्या टोपल्या आदी वस्तू तसेच दगडी जाते खलबत्ते पाट पाटे वरवंटे गावठी कोंबड्या अंडी नारळ तसेच सीझननुसार आंबे फणस इत्यादी वस्तूही विक्रीस उपलब्ध असतात पावसाळी दिवसांमध्ये सुके मासे तसेच स्थानिक रानभाज्या इथे मिळू लागतात लहान बाळांसाठी आयुर्वेदिक औषधे खडे मसाले लाकडी वस्तू तसेच स्थानिक लोकांनी तयार केलेले घरगुती मसाले इथे मिळतात इथे कोल्हापूर बेळगाव आदी भागातून विक्रेते भाज्या विकण्यासाठी घेऊन येतात वेंगुर्ला मालवण अशा बंदरामधून आलेली ताजी मासळी इथे विक्रीला उपलब्ध असते कुंभारमाठ तुळस इत्यादी ठिकाणाहून मातीचे माठ मातीच्या चुली शिवाय आता पाण्याच्या बाटल्या चहाचे कप भाकरीसाठी तवा कढई अशा व वस्तूही मातीच्या प्रकारामध्ये मिळू लागलेल्या आहेत या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी जवळपासच्या दहा किलो दहा ते पंधरा किलोमीटर परिसरातील लोक प्रामुख्याने एस टी बसमधून तसेच काहीजण रिक्षा सहा सीटर तसेच खाजगी वाहनांचा वापर करून येत असतात हा बाजार साधारणपणे सकाळी नऊला सुरु होतो तो संध्याकाळी आठपर्यंत चालतो